बरं तुम्हाला कोणत्या टाइपमध्ये वेकं मेकप आवडेल करायला जसं कय जसं की आहे साऊथ इंडियन मेकप आहे मराठी मे मराठी लडकीचा मेकप राहते तो मेकप आहे आणि एक राहते ख्रिश्चन धर्मातला मेकप मुस्लिम धर्मातला मेकप कशा टाईपचा मेकप पाहिजे बरं तर तुम्हाला मरा काय फीस तर ते मेकपचंच्या पूर्ण तुम्हाला जे जे प्रोडक्ट राहील त्यानुसार आहे त्यामुळे तुम्ही आधी मला हे सांगा की तुम्ही तुमच्या लग्नामध्ये साडी घालणार आहे की लुगडं घालणार आहे त्यानुसार आम्हाला तुमचा मेकप करावं लागेल बरं लुगडं त्यामुळे तर सगळं तुमचं जे ज्वेलरी वगैरे आहे ते आमच्याकडून तुम्हाला पाहिजे की तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करणार बरं ठीक आहे तर मग आमची पूर्ण टोटल फी ट्वेंटी थाउजंड रुपीज पर्यंत जाईल बरं ठीक आहे अच्छा

हो सर्वच आहे आमच्याकडे सर्व उपलब्ध आहे बस तुम्ही आम्हाला सांगा की कशा टाईपचा पाहिजे तुम्हाला ग्लेझ वगैरे आणि तुमची स्क मेकपसाठी तुमची स्किन एकदम ड्राय आहे की स ऑईली आहे हे सांगा आधी त्यानुसार आम्ही तुम्हाला मेकप करून देऊ त्याची फीस नाही तुम्ही आम्हाला आधी सांगा तुमची चेहऱ्यावर जास्त तेलकट राहते दिवसभर की पूर्ण स्किन ना कोरडी कोरडी राहते जर जास्त कोरडी राहील तर आम्हाला दुसरं फाउंडेशन यूज करावं लागेल आणि जर ऑईली राहिल तर दुसरं त्यामुळे सांगा तुम्ही स्किन ड्राय आहे की ऑईली आहे बरं तर आम्ही त्याचे पूर्ण जर वेडिंगच्या हे राहील पूर्ण वेडींगचा मेकप तर आम्ही त्याचे ट्वेंटी ठाउजंड रुपीज घेतो आणि जर आता ऑईली आहे तुम्ही म्हणत आहे तर फक्त फेसचे टू थाउजंड रुपीज जास्त आहे तर पूर्ण टोटल ट्वेंटी टू थाउजंडपर्यंत जाईल चालेल का तुम्हाला हो आहे ना प्लेस तर आहे पण प्लेसचा फोटो शूट करायला आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल आणि ते प्लेस तुम्हाला कशा टाईपचे पाहिजे जसं की बॅग्राऊंड नदी साईड पाहिजे की छान ना मस्त एकदम झाडं फ्लावर नेचर्स टाईप पाहिजे की बु ब्युटीफुल हँडसम असा कोणत्या टाईपचा पाहिजे बरं ठीक आहे ना तर ते आता गोवा साईड आहे आमचा एक फोटो शूट प्लेस तर तिथे चालेल का पण तिथे पण तिथे जायला ब बस करून जावं लागेल आणि त्याची प्राईज म्हणजे त्यांचे जी फीज राहील ती तुमची तुम्हाला भरावं लागेल आणि आमची आम्हाला आणि फोटो शू फोटो शूटचा जवळपास मग फिफ्टीन थाउजंड रुपीज खर्चा येईल ते चालेल का जर ते होत असेल तरच आम्ही करू शकतो फोटो शूट हो ठीक आहे तर मग फोटो शूट कधी करायचं आहे लग्नाच्याआधी की लग्नाच्यानंतर आणि तुमचा जो पण शूज हजबंड होणार आहे तो पण राहील आणि त्याचा मेकप आम्हालाच करावा लागेल की तो अलग आर्टिस्ट आणणार आहे मेकप आर्टिस्ट बरं ठीक आहे ना ठीक आहे लग्न कधी आहे हे सांगा आधी तुम्ही या महिन्यामध्ये तीसला तर आजची ट्वेंटी फोर ट्वेंटी सिक्सला वगैरे येऊन जा तुम्ही आपण ट्वेंटी सिक्सला चाललं जाऊ ओके ठीक आहे ठीक आहे बाय ओके ओक्के